जर मला संधी भेटली बाहेर जाण्याची बाहेरच्या देशात जरी संधी भेटली मला जाण्याची तर मी अमेरिकेला जाईन कारण की तिथलं पूर्णपणे वेगळं आहे इंडियापेक्षा तर फार म्हणजे फार फार काही वेगळं आहे पूर्ण घरं वेगळी आहेत राहणं खाणं जेवण सकाळचं दुपारचं जेवण इंडियातलं प्लस तिकडचं तर पूर्णच वेगळं आहे तिथं आपल्या इकडं नाश्ताला काय उपीट पोहा चहा असं असतं आहे ते त्यांच्या तिकडं तसं काय नसतं आहे त्यांच्या तिकडं फ्रुट्समध्ये असतात जेवण नाश्ता जरी म्हणलं तर फ्रुट्स फ्रूट असतं आहे जेवण म्हणलं तरी जेवत जेवण हलका फुलका घेतात थोडं काही तिथं तिथलं तापमान टेम्परेचर वेगळं आहे इंडियातलं थोडं वे वेगळं आहे आणि तिथलं घराची घरांची स्ट्रक्चर तिथलं पॉश राहण्याची जी सूट्स सूट्स वगैरे आहे ती परत मार् मार्वल शूटिंग कसं करतात ती त्यांच्यात हिरो बिरो हिरोईन वगैरे कशी आहे ती बघणार इंडियातली इंडियापेक्षा तर फारच डिफरंट आहे तिकडचं आणि तिथं जा फिरायला वगैरे फिरायला ते टुरि टुरिस्टर म्हणून फिरायला गेलेलं मला बघायला आवडेल तिथं कसं आहे काय आहे हे सगळं आवडेल मला तिथं म्हणजे जरीच मला चान्स भेटला जायचा इंडियाच्या बाहेर मग अमेरिकेलाच जाईन कारण की तसं खूप काही डिफरंट आहे तिथलं माणसं वेगळी आहेत घरं वेगळी आहेत राहा तिथलं महाग खाणं पिणं हे सगळं महाग आहे तिथलं टोटली म्हणजे टोटली महाग आहे आपल्या इथं रेंट घराचं राहणं जरी महाग आहे पण हां तिथं आपलं लॉस होऊ शकतो आहे कारण तिथं खूपच महाग आहे कारण एका रूमची ख रूमची किंमत इथं जर इंडियात म्हणलं तर एक रूमची कॉट बेसिसवर सोळाशे दोन हजार तीन हजार पाच हजार ते असा प्रत्येक सिटीवाईज आहे तिथं कुठंही राह कुठं पण बारकी जरी खोली असली तरी त्याला आठ हजार नऊ हजार दहा हजार असं भाडं आहे पेमेंट आहे त्याला तिथं तेवढं लॉस होऊ शकतं आहे पण तिथली पण असं पैसे पण तिथं पगारवाईज भेटतं आहे पार्ट टाईम जॉब आहे तिथं तिथं सगळं काय आहे ते सगळं बघितलं